माझी आवडती पुस्तक मालिका नक्कीच आहे आपल्या सगळ्यांना आवडणारा श्रीकृष्ण युगंधर हे पुस्तक सर्व प्रसिद्ध आहे आणि या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या माणसांचे वेगवेगळे पैलू त्यांचे श्रीकृष्ण निती किंवा गीत सांगितलेली गीता हयाबद्दलच सगळं विवेचन महाभारताच्या वेगवेगळ्या हिंदी सिरीयल असेल हिंदी सिरियलमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या दश शतकांमध्ये ही सिरियल दोनदा द तीनदा आलेली आहे आपल्यासमोर आणि ती तेवढीच गाजलेली आहे त्याच स्टार प्लसवरती आलेली महाभारत ही नंतरची जी सिरियल आहे ती मला फार आवडते कारण त्याच्यामध्ये प्रत्येक कलाकारांनी काम तर चांगलं केलंचय पण श्रीकृष्णाचा पैलू जो आहे तो ठिकठिकाणी मांडला गेलेला आहे श्रीकृष्णाांनी प्रत्येक वेळेला वेगवेगळा बोध दिलेला आहे आणि हे पुस्तक युगंधर पुस्तक जवळपास आत्तापर्यंत माझं पाच ते सहावेेळा वाचून झालेलं आणि पुन्हा पुन्हा वाचण्याची पुन्हा पुन्हा वाचण्याची माझी इच्छा पण असते कारण ज्यावेळेला पुस्तक उघडतो कधीतरी मधलंअदल पान जरी उघडलं तरी श्रीकृष्णाच्या नितीवरती आणि श्रीकृष्णाच्या स्वभावावरती किंवा त्यांनी केलेल्या सगळ्या लीलांवरती आपल्याला एक वेगळा बोध मिळून जातो आणि त्यामुळं आपल्या आयुष्यात आपल्याला पडलेला प्रश्न सुटतो